मी पहिल्यांदा पहिला पनीर टिक्का बनवायला लागली आणि थोडं मला आधी चांगलं जमत होतं पण आता थोडंसं माझ्यायानी बिघडलं त्यो गो म्हणजे समजलं नाही की कसं बनवायचं तर मी माझ्या मैत्रिणीला फोन केला अगं पनीर टिक्का कसा बनवतात जरा सांग की मला तर तेव्हा तिने मला सांगितलं की असं असं बनवतात हे हे टाकायचं असते आणि त्याला स्मोक वगैरे द्यायचं असते कोळसा टाकून आणि त्याच्यामध्ये थोडं घी पण टाकायचं असते आणि त्याला त्याच्यामध्ये ठेवायचं असते मधो मधोमधी आणि असं असं बनवायचं म्हणजे ते बरोबर परफेक्ट बनेल तेव्हा मी तिचं ऐकलं आणि त्याप्रमाणे मी ते पनीर टिक्का बनवलेला आहे आणि तेव्हा तो माझा परफेक्ट पनीर टिक्का बनलेला आहे